मराठी भाषा ही खूप महत्वाची आहे शिक्षणाचे माध्यम म्हणून मरा मराठीची जागा इंग्रजी वेगाने घेत आहे मरा मराठीची पीछेहाट रोखण्यासाठी निव्वळ अभिवानं नव्हे तर मराठी भाषेचं नियोजन करावं लागेल महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी भाषेचा प्रसार करण्यामध्ये खूपच अभिमान वाटतो ही स्वाभाविक पण आहे पण यासाठी उपायाबरोबर शाळेमध्ये मराठी माध्यमातून शिकवले जाते अशी अपेक्षा असते पन दोन वी हजार वीसच्या नंतर जास्तीत जास्त शाळेमध्ये जे सामान्य मुलं आहेत ते मराठी शाळेमध्ये जास्तीत जास्त शिकतात आणि जे आर्थिक दृष्ट्या चांगल्या घरातले मुलं आहे ते इंग्रजी शाळेकडे जास्त ओढल्या जाते तर शंभर टक्क्यांमधून जर पाहायचं म्हटलं तर अ ऐंशी टक्के मुलं ही इंग्रजी शाळेमध्ये शिकतात आणि वीसच टक्के मुलं ही मराठी शाळेमध्ये शिकतात दोन हजार वीचच्या नव्या शेेक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राची शिफारस करण्यात आली आहे त्या सर्व स्तरावर मराठी ही शिक्षणाचे माध्यम आणि हिंदी तसेच इंग्रजी या पूरक भाषा असतील परंतु महाराष्ट्रामधल्या शैक्षणिक माध्यमाचा प्रवास वेगळीच कहाणी सांगतो मराठीची जागा ही वेगाने इंग्रजी घेत आहे शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीची होत असलेली पीछेहाट रोखण्यासाठी काय करावे लागेल हा एक गंभीर प्रश्न आहे